हॅलो प्रेरना प्रेरना गायकवाड बोलत आहे ना

हां तर तुमच्या मुलीची तब्तेत खराब झाली आहे शाळेमध्ये तर तुम्ही तिला घेऊन जा ना तिला काय माहीत हां काय माहिती काय झालं अचानक जेवण वगैरे केलं खेळत होती आणि व्यवस्थित होती एकदम तर तिला घाबरल्यासारखं वाटलं थोडं ती सांगत होती टीचर मला असं वाटतं आहे मी म्हटलं उन्हामुळे वाटत असेल पाणी वगैरे दिलं तिला ग्लुकोज दिलं तर अचानक चक्कर येऊन पडली आणि मग आम्ही घाबरले सर्व तिला उठवलं तिला जवळ घेतलं आणि तिला विचारलं काही खाल्लं वगैरे का तू तर म्हटली नाही मला कसंतरी वाटतं आहे मग मी डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टर म्हटले की उन्हामुळे झालं तर आता ठीक आहे काळजी करण्यासारखं काही नाही आहे पण तुम्ही आता तिला आरामाची गरज आहे ना तर तुम्ही तिला घेऊन जा घरी

नाहीच माहिती मला पण ते कसं खेळ खेळली वगैरे ना थोडी ऊन आहे बाहेर बाहेर खेळली तर होऊ शकते पाण्याची कमी वगैरे तर काही काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आहे फक्त तिला आरामाची गरज आहे आणि घरी गेल्यानंतर व्यवस्थित होते शाळेमध्ये एवढा आराम होत नाही ना लेकरं वगैरे असतात खेळाची इच्छा होते लेकराची तर तुम्ही तिला घरी घेऊन जा

हो हो ते झालेलं आहे सगळं आणि उर्वरित मी तुम्हाला मग सेंड करते

हो हो ठीक आहे ठीक आहे